पुस्तकांव्यतिरिक्त म्हटलं तर ब्लॉग्स असतात ते रीडींग करते त्यामध्ये रिसेंटली वाचलेला ब्लॉग म्हणजे शि केअर ज्यूस आणि पि सि ओ डीयाचा संबंध तर शि केअर ज्यूसमध्ये त्यांनी अशोक वगैरे अशोक त्यानंतर सारिवा यांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी एक काढा बनवलेला आहे तर या काढ्याचा त्यांनी एक पन्नास ते साठ रुग्णांवर प्रयोग केला तर त या काढाने असा अनुभव असं आलं की स्त्रियांमध्ये असलेला पि सि ओ डी हा रिव्हर्स करता येऊ शकतो पि सि ओ डी म्हणजेच स्त्रियांच्या ज्या ओव्हीज असतात अंडाशय त्याच्यावर गाठी येतात तर या गाठी ॲलोपॅथिकदृष्ट्या जर पाहिलं तर फक्त हॉर्मोनल थेरपीनेच ठीक होतात पण आयुर्वेदिकमध्ये यांनी असा एक काढा बनवलेला आहे ज्याचा की चांगला फायदा होतो आणि बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये क्युअर झालेला आहे आणि अशा स्त्रियांना मग त्यानंतर रेग्युलर मेन्सेस चालू झालेले आहेत मासिक पाळी वेळेवर येते आणि पुढे चालून त्यांना गर्भधारणा करण्यासाठी देखील याचा मदत होतो आहे त्यानंतर आणखी जर म्हटलं तर वृत्तपत्रांमध्ये जे हेल्थबद्दल जे ब्लॉग्ज येतात ते देखील चांगले असतात त्यामध्ये स्टडी पाहिलं तर हायपर टेन्शन आणि डायबिटीज याचेही रुग्णं आजकाल खूप वाढत आहे कारण चेंज झालेली आहे रुग्णांची त्याच्यामुळे असे पेशंट भरपूर वाढत आहेत